नमस्कार साहेब मी विजय खुने अलीकडेच मला मला माझ्या वारशाने वारसाहक्काने जमीन मिळाली आहे तर आता मला पीक विमा पॉलिशीबद्दल थोडीशी माहिती तुमच्याकून हवी आहे त्याच्यासाठी थोडे मार्गदर्शन मिळावे ही अपेक्षा आहे तर त्यासाठी तुम्ही मला हप्त्याचे रक्कम किती असेल मला मिळायला त्याच्याबद्दलचा लाभ किती असेल किंवा मग त्याच्याबद्दल काही मर्यादा असतील किंवा काय आणखी जर वर्गवारी तपशील असेल ह्याबद्दल मला तुमच्याकडून माहिती हवी आहे कमीतकमी पैशामध्ये जास्तीत जास्त मला फायदा व्हावा यासाठी तुम्ही तुम्ही तुमच्याकडून पॉलिसी घेण्यासाठी मला मार्गदर्शनाची गरज आहे तर तुम्ही ते मिळवून द्याल का